हॅलो हो हो ट्रॅवलाग

फिरायच्या म्हणजे पुण्यात तुम्ही म्हणजे पुण्यातले मुख्य मुख्य गोष्टी ज्या आहेत पुणे शहरातल्या म्हणजे आगाखान पॅलेस आहे नंतर शनिवारवाडा आहे ते सगळं नुसतं पहिले बघतात लोक कारण पेशव्यांचं पुणं आहे म्हटल्यावर शनिवारवाडा किंवा मग म्युझियम राजा केळकर म्युझियम आहे हे पुण्यात शहरातलं आहे तर किंवा सिंहगड आहे सिंहगड झाला आहे आत्ता म्हणजे तुमचे सिंहगड झालंच असेल आणि ठीक आहे नवीन म्यु राजा केळकर म्युझियम पाहिलं आहे पण आता एक नवीन टाईपचं म्युझियम इथे पुण्यात नवीन उघडला म्हणजे सुरू झाला आहे आणि त्याचा खूप बोलबाला होतो आहे सतत झपूर्झा नावाचा एक म्युझियम आहे पुण्यात पुण्याच्या थोडंसं आउट्सकटला म्हणजे साधारण बारा तेरा किलोमीटर आहे पानशेतच्या जवळ तर खडकवासल्याच्या थोडंसं पुढे आहे ॲक्च्युअली ते झपुर्झा आणि ते त्याची माहिती मी तुम्हाला सांगते काही त्याच्याबद्दल वाचलं आहे काही माहिती आहे तुम्हाला

हो सांगते ना पुण्यात झपुर्झा खडकवासला डॅमच्याजवळच आहे साधारण आणि जायला तुम्हाला गाडी करून देऊ साधारण तीन एक तास तुम्हाला तिथे लागेल लागतील का नुसतंच पाह्यचं म्हटलं तर पण अदर दॅन ते पण काय असतं की पुण्यात ते म्युझियम तर आहेच पण तिथे वेगवेगळे प्रोग्रॅम्स पण अरेंज केल्या जातात हे एक वेगळ्या प्रकारचं म्युझियम आहे आणि पुन्हा गाडगीळ माहीत ना तुम्ही तुम्हाला सराफ पुण्यात त्या पु ना गाडगिळांनी हे म्युझियम डेव्हलप केलं आहे त्याची स्थापना त्यांनी केली आहे आता या म्युझियममध्ये वेगवेगळे दालनं आहेत तर पहिलं दालन म्हणजे एक दालन आहे प्रकाशाकडून अंधारातून प्रकाशाकडे नावाचं ज्याच्यामध्ये दिवे कसे झाले तर अगदी पणतीपासून आताच्या एल ई डी लॅम्प्सपर्यंत म्हणजे आजकाल म्हणजे एल ई डी लॅम्प्स किंवा तुम्ही आता काय म्हणता त्याला नवीन प्रकारचे प्रकाशयोजना केली जाते त्या तिथपर्यंत सगळं लेसरपर्यंतची माहिती आणि त्याचे मॉडेल्स पण तिथे उप आहे खूप चांगलं आहे ते दुसरं आहे वेगवेगळे पेंटिंग्स जे लोकं म्हणजे एम एफ हुसेनपासूनचे पेंटिंग पेंटिंग्स आहे दुसऱ्या दालनात एका दालना प्रेंटिंग टेक्नॉलॉजी कशी पुढे झाली ते कसं पूर्वी पेंटिंग करायचे आणि आता कसं झालेलं आहे याचा पूर्ण हां म्हणजे तुम्हाला विकास दिसतो कशी झाली प्रिंटिंगची मग कापडांची पैठण्या जुन्या काप कापड कसं तयार झालं असे वेगवेगळे दालनं आहेत तिथे आणि नंतर निसर्गरम्य करायला पण त्यांनी पुष्कळ छान ग तिथे सोय केली आहे प्लस अगदी जुनं जुन्या काळी असलेलं स्वयंपाकघर जे हातानी सगळं कांडण कुटण चुली असं सगळं ते आहे म्हणजे आता तुमच्याजवळ लहान मुलं असतील तर तुम्हाला ते दाखवायला पण मजा येईल मुलांना की अशा अशा टाईपची चूल असायची असे कूकवेर असायचे असे तांब्याची भांडी असायची अशा अशा प्रकारचं ते म्युझियम आहे फिरायला खूप चांगलं आहे आणि तिथे पुना गेस्ट हाऊस नावाचं पुण्यातलं सगळ्यात जुनं रेस्टॉरंट आहे होतं त्यांचं पण तिथे रेस्टॉरंट आहे विविध प्रकारचे खाद्यपदार्थ तिथे लोकं एन्जॉय करतात आणि बॅकवॉटर्स पण तुम्हाला दिस पाणी पण दिसेल मागे तर असं एकंदरीत तुम्हाला तिथे आ दिवस चांगला जाऊ शकतो एक तसं नैसर्गिक आणि ऐतिहासिक दोन्ही पण तिथे तुम्हाला आनंद मिळेल बघायला ओके तसं काही नाही तिथे एन्ट्री फी दोनशे रुपये असते पर हेड आतमध्ये शिरायसाठी आणि तुम्हाला जर मी आता आठ तासांसाठी दिली म्हणजे आठ नाही आठ तासांसाठी एक टॅक्सी करून देते किती लोकं आहात तुम्ही त्याप्रमाणे पण त्याचे हां तर मग तुम्हाला मोठी गाडी दिली तर तुम्हाला चार एक हजार रुपयात ते काम होऊन जाईल हो हो मिळेल मिळेल सकाळी तुम्ही साधारण आठ वाजताच्या सुमारास निघाला नऊ दहा वाजेपर्यंत तुम्ही तिथे पोचून जाल कसंही म्हणजे तुम्ही सांगा ओके ओके थँक्यू ओके सांगते तुमचा नंबर आहे तुमचा बाय बाय बाय